हां बोला हां बोला ना कुठे जायचं आहे हो का ठीक आहे ना फॅमिली आहे की कसं एकटेचं आहे हो का ठीक आहे ना इथे लक्ष्मीनारायण मंदिर आहे इथे म्हणजे छान ब बसायची पण व्यवस्था आहे मग टिफिन पण घेऊन येऊ शकता दर्शन पण होते दर्शनासाठी पैसे लागत नाही आणि इथे महाप्रसाद पण असतो तुम्ही तुमच्या फॅमिलीला महाप्रसाद पण देऊ शकता सकाळी जास्त गर्दी नसते सकाळी येऊन लवकर दर्शन घेऊ शकता आजूबाजूला छान गार्डन आहे त्या गार्डनमध्ये मुलांना खेळायसाठी असं छान आहे तुम्हाला आणखी काय काय बघायचं आहे जास् एखादा तास लागेल जास्त वेळ लागणार नाही तुम्ही एकदा येऊन बघून घ्या नंतर फॅमिलीला सोबत घेऊन याल तुम्हाला पैसे जास्त नाही हजार रुपयामध्ये होऊन जाईल हजार रुपयामध्ये सगळं तुम्हाला दर्शन आणि त्यात जेवण वगैरे सगळं त्यामध्ये येऊन जाईल नाही नाही पूर्ण फॅमिली तिथे मंदिरात दर्शन झाल्यानंतर महाप्रसाद पण असतो तुम्ही महाप्रसाद पण घेऊ शकता आणि मुलांना नाही आवडलं तर ते त्यांना तिथे जेव जेवायसाठी पण चांगली व्यवस्था आहे तिथे पण करू शकता तुम्ही मंदिर सकाळी पहाटे सात ते संध्याकाळी सातपर्यंत राहाते सकाळी तुम्हाला सकाळची आरती पण मिळून जाणार महाप्रसाद पण मिळणार आणि संध्याकाळी जर तुम्हाला आरतीसाठी थांबायचं असेल तर तुम्ही फॅमिलीसोबत थांबू शकता सकाळी पहाटे सहाची आरती असते आणि संध्याकाळी सातला असते ते ऑनलाईन देऊ द्यान ठीक आहे